खेळांमध्ये दोन प्रकारचे खेळ असतात इनडोर आणि आउटडोर इनडोर खेळांमुळे बौद्धिक क्षमता वाढते आयक्यू लेवल वाढते आणि इनडोर खेळ श शारीरिकदृष्ट्या माणसाला कमजोर बनवतात त्यामुळे इनडोर खेळ तर तितकेच म महत्वाचे आहेत त्याचप्रमाणे आउटडोर खेळ पण खेळले पाहिजे आहेत आउटडोर खेळामध्ये मैदानी खेळ माणसाला तणावमुक्त ठेवतात आपल्या आयुष्यांमध्ये किती पण ताणतणाव असला तरी आउटडोर खेळांमुळे माणूस तणाव मुक्त राहतो आणि तणावमुक्त राहतो आणि शारीरिकदृष्ट्या फ्रेश आणि सुदृढ राहतो कोणत्याही आजारापासून